बाईक चालवणे पर्यायपूर्वक करण्यासाठी साधारण आता पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तर तो पर्यायामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आपण आता नवीन जे सी एन जीवर निघालेल्या जे गाड्या वगैरे आहेत त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा तसेच आता चार्जिंगवरच्या पण गाड्या काही प्रमाणात निघालेल्या आहेत त्याचा पण वापर करणे गरजेचे आहे कारण ते पर्यावरणाला हानी कमी करण्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी तसेच पण काही प्रमाणात गाड्या निघालेल्या आहेत त्याचा पण वापर करायला हवा तसेच ज्या जुन्या ज्या गाड्या आहेत त्या पेट्रोलवर असो किंवा इतर माध्यमातून त्याची वेळेवर सर्व्हिसिंग करणं हे गरजेचे आहे कारण त्यामधून जो धूर निघतो त्यामुळे परव परिवहनाला मोठ्या प्रमाणात हानी होते तर त्यावर काहीतरी तोडगा निघायला हवा तसेच पी यु सी वगैरे वेळेवर करणे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत जे प्रदूषणाचे नियम आहेत त्यांना पूर्णपणे पालन करूनच आपण वाहतूक सुविधा सुरळीत चालवायला हवी